डेंग्यू ताप आणि मलेरिया यासारख्या डासापासून पसरणारे आजार टाळण्यासाठी आपण ब बऱ्याच सोयी घेऊ शकतो अशा रोगांपासून जर आपल्याला सुरक्षित राहायचे असेल तर बाहेरच्यापेक्षा आपली स्वतःची जिम्मेदारी स्वतः घेणं हे खूप गरजेचे आहे जसे घरासमोरच्या नालीमध्ये स्वतः फवारा मारणे किंवा मग ग्रामपंचायत जर असंन तुमच्या गावामध्ये तर ग्रामपंचायतला कळवणे अशा सोप्या सोप्या पद्धतीने आपण रोगांवर उपचार करू शकतो जर आपण जर बाहेरच्यांचा विचार केला तर बाहेरच्यापेक्षा अशा कामाची सोय हे आपल्याला घ्या आपल्याला घ्यायला पाहिजे